हॅलो हा स्नेहा संध्या काय करते गं हो का गं तो वेड मुव्ही बघायला चलते का नाही बघितला नाही ऐकलं पण रितेश देशमुखच्या ऍक्टिंग खूप छान आहे जेनेलिया खूप दिवसानंतर आलीय मुव्हीमध्ये पण खूप सुंदर दिसते आणि स्टोरी खूप वेगळी आहे म्हणतात बाप रे मी तर जेनेलियाला अगदी पंधरा वर्षानंतर बघेल कारण मी कॉलेजला असताना त्यांचा तुझे मेरी कसम बघितलेला तेव्हाच मला ते दोघंजण खूप आवडलेले रितेश देशमुख पण आणि जेनेलिया पण खूप आवडलेली आणि आता तर निश्चितच मला तर बघायचं आणि त्याच्यामध्येही खूप क्युट दिसते ती एवढ्या वर्षानंतर असं वाटतं नाही तिची मराठी टोनिंग ती हिंदी साइडर असल्यामुळे मराठी खूप छान वाटतं तिच्यामध्ये बोलायला ऐकायला तिच्याबद्दल आणि स्टोरी खूप वेगळी आहे म्हणतात ना म्हणजे साउथ इं साउथ मूव्हीवर आधारित आहे पण मराठी असल्यामुळे कसं अभिमान वाटते की चला हा मराठी पिक्चर एकदम नवीन आहे काहीतरी आपल्या मातृभाषेत आहे हा आणि रितेश देशमुख खूपच छान दिसतोय एव्हरग्रीन तसा तेव्हा दिसायचा आता तसाच दिसतो आणि जेनेलिया हा हा हा हा हो हा हा हा नाही रितेश देशमुख छान आहे जेनेलिया माझी आवडती आहे आणि जे रितेश देशमुख पण आवडता आहे हा हा हा चालेल कोणती सिरीयल बघत होती मग तू आता अगं खूपच छान काय दिसतो राघव एकदम क्युट चॉकलेट बॉय दिसतो राघव आहे ना मला खूप आवडतो राघव त्यामधला हा हा हा आणि त्यातले त्याचे ते जे आजीचं ते जे कॅरेक हा हा आणि म त्याचे आजीचं जे कॅरेक्टर केलेले ते ॲक्ट्रेस कोण आहे ग ती पण खूप आवडते मला ॲज ओल्ड हा त्या उंच गोऱ्या अगदी दिसायला छान आणि त्यातली मध मधुपण खूप सुंदर दिसते गं हा माझ्या सासूबाई तर नेहमी म्हणतात अग ही अशी पांढरी पांढरी का बरं दिसते म्हटलं आई ती तेवढी गोरी आणि तेवढी सुंदर आहे म्हणे मला ही खूप आवडते म्हटलं मलाही खूप आवडते मधु आहे ना आणि सिरीयल पण छान हे एकंदरीत सिरीयल खूप छान आहे नाही तर एक हा हा वेगळीच स्टोरी आहे आणि हा पूर्वीच्या मराठी सिरीयल आणि आताच्या मराठी सिरीयलमध्ये खूपच बदल झालेला आहे छान वाटतात ही सीरियल मला लग्नाची बेडी सिरीयल खरंच खूप आवडते पूर्वी एकला जायची ना आफ्टरनूनला तेव्हा मी जेव्हा मी याच्यात होती तेव्हा दुपारी बघायची मी आवडीने अगदी हा हा हा तेच तर हा लागलीच संपून गेलं खूप छान सिरीयल आहे ॲक्ट्रेस पण खूप छान आहे राघव पण खूप सुंदर दिसतो हँडसम अगदी त्याच्या कॅरेक्टरला साजेशी त्याची उंची त्याचा रुबाबदारपणा खूपच छान दिसतं हा हा आणि सिंधू पण खूप छान दिसते ओव्हरऑल म्हणजे त्यातले ॲक्टर बरेचसे चांगलेच आहे हो हो चल मग जाऊ उद्या नक्की पिक्चर पहायला ओके बाय गुड डे